किती बी एच केचा आहे तुमच्यासाठी सध्या तरी थ्री बी एच के आहे आणि तुमचं हे किती असणार मय मतलब र रेंट वगैरेचं काय आहे ही कुठे आहे लोकॅलिटी वगैई कुठे आहे ते कोल्हापूर स्टेशन साईडला कुठचं आहे का स्टेशन साईडला वगैरे कुठचं आहे का आसपास जे म्हणजे स्टेशनपासून किती लांब असणार आणि दुसरी कुठे आहे कोल्हापूर सोडून वगैरे असं कोल्हापूरला आहे रायगड साईडला नाही आहे का तुमचं रायगड साईडला नाही आहे का रायगड साईडला नाही आहे आणि त्याचा ए कोटेशन वगैरे काय असणार कार्पेट एरिया वगैरे काय असणार तिथे कार्पेट एरिया काय असणार पण त्याच्यावरती मी सांगतो नं टू बी एच के भेटून जाईल पण कार्पेट एरिया काय असणार टू बी एच केचा एट हंड्रेड एट हंड्रेड आणि आजूबाजूला काय लोकॅलिटी वगैरे कसे असणार म्हणजे किती फ्लोअरची बिल्डिंग आहे दहा फ्लोअरची आणि पार्किंगचा एरिया किती आहे टू फ्लोअर दोन माळ्याचा आहे अच्छा आणि वॉचमेन वगैरेचं काय आहे मग अच्छा आणि सी सी टी व्ही वगैरे सेफ्टी अच्छा आणि म्हणजे तर आम्ही इथून आता आलो मुंबईपासनं आलो तर आम्हाला पिक करायला कसं कसं काय हां जर बघायला यायचं असेल तो एरिया पिकअप भेटेल पिक पिकअप आणि ड्रॉप आहे अच्छा आणि बिल्डिंगमध्ये हे काय आहे फॅसिलिटीज वगैरे काय असणार आणि आधीच्या येच्यात हां चालेल चालेल हो चालेल चालेल